आपल्याला रिकामा वेळ घालवण्यासाठी खूप काही कारणे आहेत जसे की मॉल झाले आहेत देवस्थानं देवस्थाने झालेले आहेत पर्यटनस्थळे झाले आहेत अशा ठिकाणी आपण आपला वेळ घालवू शकतो ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असली किंवा काही काम नसलं त्या दिवशी आपण कोणत्या पर्यटनस्थळी जाऊ शकतो किंवा देवस्थानाला जाऊ शकतो आमच्या इथे शेगाव हे सर्वांत जवळचं अण ठिकाण आहे तिथे गजानन महाराजचं मंदिर आहे तिथे ए एका दिवसात जाणं येणं करू शकते एका दिवसाच्या सुट्टीसाठी पण आपण चांगला दिवस काढू शकतो